मला वाटतं साधारणतः मी तीन पाच दिवसांसाठी असं ट्रेकिंगला जाते आणि त्या दिवसांसाठी आम्ही खास अशा व्यवस्था करतो की राहण्याची सोय व्हावी कारण कसं असं की आपण ट्रेकिंगला जिथं राहतो तिथं आपली राहण्याची सोय असेलच अशी काही शक्यता नसते त्यामुळं मला असं वाटतं की बरोबर काय नेत असतात तर छोट्या गोष्टींपासून म्हणजे खाण्याच्या व्यवस्था मेडिकल किट कुठं कोणी पडलं बिडलं तर त्यासाठी आपल्याला आपल्याकडं सेफ्टी असावी म्हणून जर कोणी पडलं वगैरे तर अशा गोष्टीसाठी आम्ही बँडेज पट्टी छोटं कॉटन म्हणजे कापूस या सगळ्या गोष्टी आम्ही सोबत ठेवतो आणि त्याशिवाय कसं असतं की कुठल्याही म्हणजे स्प्रे वगैरे आम्ही ठेवतो की कुणाला पायाला सूज आली किंवा काही लागलं किंवा जखमेवर काहीतरी झालं तर त्यासाठी उगंच काही तिसरा त्रास होऊ नये यासाठी म्हणून आम्ही या गोष्टी बरोबर नेतो आणि कसं असतं की आपण प्रवासाला जात असताना ट्रेकिंगला असताना सगळ्या तयारीनिशी जाणंच महत्त्वाचं असतं आणि ते खूप आवश्यक असतं असं मला वाटतं कारण जर तुम्ही खूप असा हे न जाता ट्रेकिंगला गेला तर ते सहज शक्य होत नाही त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींची व्यवस्था करूनच तुम्ही कुठंही फिरायला जाणं किंवा पर्यटन करणं किंवा ट्रेकिंगला जाणं हे महत्त्वाचं असतं कारण कसं असं की मध्ये काही संकटं येऊ शकतात म्हणजे अडचणी येऊ शकतात त्या तुम्हाला कळणार नाहीत त्यामुळं त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात अशा वेळेस आपण स्वतःला तत्पर राहणं महत्त्वाचं असतं आणि एक अजून एक गोष्ट म्हणजे खाण्याच्या गोष्टी असतात की कधी कधी असं असतं की तुम्हाला तीन तीन दिवस खायलाही गोष्टी मिळू शकत नाही त्यामुळे सुका काही असेल किंवा आपण खाकरा असेल किंवा आमचे धपाटे वगैरे असेल महाराष्ट्राची ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही सोबत ठेवतो म्हणजे जर समजा खायला नाही मिळालं तर उपाशी राहायला न राहायला नाव राहू नये असं आम्हाला वाटतं